हॅलो मी अनुराधा अरविंद सत्रे बोलते आहे इलेक्ट्रिसिटी बिल ऑफिसला फोन लागला आहे का हो मला पूजा मॅमना भेटायचे आहे हो प्लीज त्यांच्याकडे देता का ओके आयम वेटिंग हा हॅलो मॅम मी अनुराधा अरविंद सत्रे बोलत आहे मी सांगलीमध्ये बालाजीनगर येथे राहत होते माझं माधव नगर कनेक्श माधवनगर इलेक्ट्रिसिटी जवळ मध्ये कनेक्श इलेक्ट्रिसिटी कनेक्शन होतं पण मी आता सांगली सिटी सोडून दुसऱ्या शहरात शिफ्ट होणार आहे मग मला तेथे माझं इलेक्ट्रिसिटीचं नवीन कनेक्शन सेट करायचं आहे व त्यासाठी मला मागील वीस पेमेंटचा इतिहास तेथे जमा करायचा आहे त्यामुळे मला मागच्या दोन वर्षांच्या बिलीचा भरणा केलेला केलेली प्रमाणित पत मला हवी आहे ती प्रत तुम्ही पाठवू शकाल का ओके मॅम त्यासाठी मला फॉम भरावा लागेल का मग तो फॉम मी ऑनलाईन भरू शकते का का मला सांगलीमध्ये येऊनच तो तुम्हाला ऑफलाईन भरावा लागेल ओक्के मॅम मग मला ऑनलाईन फॉम भरण्याची तुम्ही लिंक सेंड करू शकाल का ओके मॅम थँक्यू हो त्यामध्ये मी पत्ता सा हो त्यामध्ये मी पत्ता एकदम नीट आणि व्यवस्थित लिहून पाठवेन तुम्हाला हो मला ते ते फॉम एक दोन आठवड्यात लगेच हवे आहेत कारण मला इथे नवीन कनेक्शन जोडायचे आहे लाईट नसल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम क्रिएट्स होत आहेत हो दोन आठवडे मी गावाला जाणार आहे दोन आठवड्यानंतर मी जेव्हा तिथे राहायला शिफ्ट होईल तेव्हा मला ते हवे आहे हो हो चालेल नक्की मॅम दोन आठवड्यात पाठवून द्या हो मॅम थँक्यू